सेलो घोराटमधील असे संत केजाजी महाराज संत होऊन गेले आमच्या सेलोजवळच असे एक घोराट छोटंसं गाव आहे आणि खूप मोठे ते संत होऊन गेले केजाजी महाराज तर त्यांची पुण्यतिथी वगैरे खूप मोठी होत असते हजारोनं हजारोची लोकसंख्या निन तीन दिवस जेवणाचा पण कार्यक्रम खूप मोठा असतो आणि यात्रेचा पण खूप मोठा कार्यक्रम असतो व्यवस्था खूप केलेली असते आणि जेवणाची पण लोकांची खूप व्यवस्था केलेली असते दुकान दुकान घेऊन जे लोकं बसतात त्यांची पण खूप व्यवस्था तिथं केलेली असते म्हणजे हॉटेलमध्ये कोणी म्हणजे पर्यटन असो किंवा मग म्हणजे यात्रेमध्ये येणारे व्यक्ती असेल तरी तो हॉटेलमध्ये जाऊन म्हणजे जेवण करेल बा याची म्हणजे हेच नाही तिथं जेवणाचीसुद्धा म्हणजे व्यवस्था केलेली असते आणि जे आता पर्यटन लोकं जे मध्ये मध्यंतरी येतात तेव्हा आम्हाला विचारतात की तिथे काय आहे काय नाही आहे तर तिथं असं गार्डन वगैरे त्या लोकांनी करायला पाहिजे लायटाची व्यवस्था वगैरे छान करायला पाहिजे तशी आहे पहिल्यापेक्षा खूप अशी व्यवस्था केलेली आहे तरीसुद्धा याच्यापेक्षा जास्त व्यवस्था झाली पाहिजे आणि इथून सोळा किलोमीटर अंतराबर बोरधरण पण पाहण्यासारखं स्थळ आहे आणि तिथे मच्छी पण छान मिळते मच्छी पण आपण म्हणजे फ्राय वगैरे भाजी वगैरे तिथं करून जेऊ शकता घुमायला येऊ शकतो आपण